हॅलो अ स्विगी ना हा मी आत्ता सांगलीतून मला साताऱ्याकडं जायचं आहे पुण्याला चाललो आहे आणि मला साताऱ्यात जेवण पाहिजे आहे त्यामुळं मी आत्ता सांगलीतनं निघतो आहे मला साताऱ्यात जेवण लागणार आहे आम्ही एक पाच सहा जणं आहे तर तुम्ही देऊ शकत आहे काय हा तर माझं ऑर्डर असं असं आहे की माझं ऑर्डर थोडं घेत आहे ठीक आहे हं घ्या ऑर्डर घ्या बटर रोटी एक दहा पनीर चिली एक दोन पनीर बटर मसाले एक तीन जिरा राईस एक दोन

साधारण माझं बिल वगैरे किती आहे वगैरे ते आल्यानंतर कळेल मला ओके ठीक आहे आणि साधारण मी आत्ता कराडला पोहचतो आहे हा साताऱ्याला पोहचताना मला आता जवळजवळ आत्ता किती वाजले एक दहा वाजले असतील ओके हां साधारण एक साडे अकरा बाराच्या आत ओके हा